मागील वेळेच्या तुलनेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्यामुळे आमच्या परिसरातील रहिवाशांना खूप मदत झाली जसे की विविध सुविधा वगैरे आम्हाला मिळण्यात आल्या ज्याच्यामुळे तशा असेल प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल त्याचबरोबर रहिवाशांसाठी घरकुल योजना असेल प्रधानमंत्री घरकुल योजना ह्याच्यामुळं काय झाले की मुलं माणसांना रहिवाशांना गावातील रहिवाशांना त्यांनी स्वतः वैयक्तिक त्यांची घरे झाली त्याच्यामुळे त्या राहण्याचे प्रमाण वगैरे वाढलं आहे आणि शहरीकरणाकडे जे माणसं वळत होती ती आता आपल्या गावाकडे शेती प्रकारे धंदा करून तसेच गावाकडं आता चांगल्या सुविधा वगैरे दिल्यामुळे माणसांचा जे शहराकडं जाण्याचं प्रमाण होतं ते थोडंसं कमी झालं आहे ते आपलं शेतीकडे किंवा दुसऱ्या त्याचा त्याच्या जोडधंद्यांला जोडधंदा करून शेतीबरोबरच आपला उदरनिर्वाह करत आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या उ विमा पॉलिसीज वगैरे भेटतात त्यामुळे माणसांना त्याचा आपला उत्तेजनासाठी फायदा होते आणि या सुविधांमुळे इकडे जे माणसांचं राहण्याचं प्रमाण आहे ते आता वाढत चाललं आहे हळूहळू तर आमच्या विशिष्ट समुदायाच्या निवासस्थानावर कोणत्याही ऐतिहासिक घटनांचा परिणाम झालेला असं काय मला वाटून येत नाही पण विविध सुविधा दिल्यामुळे इथे येण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि थोडंफार गावातले देवस्थाने असेल त्याच्यावर विविध उपक्रम नियोजन असेल तर गावगाडा चालण्यासाठी ज्या विविध सुविधा उपयोगी पडतात त्या सर्व सुविधा सरकारद्वारे पुरवल्या जात आहेत त्याच्यामुळे जे माणसांच्या अत्यावश्यक सेवा पुरवल्या भेट जातात त्यामुळे त्यांना जे आवश्यक गरजा आहेत त्यांच्या भागल्या जातात कुठं तर त्यांच्या आपल्या गावात त्या भागल्या गेल्यामुळं त्यांना शहराकडे जाण्याची काही गरज भास भासत नाही किंवा विविध ठिकाणी स्थलांतर करण्याची गरज भासत नाही त्यामुळे गावची लोकसंख्या स्थिर एका जागेवर असल्यामुळे तिथे विविध प्रकारचा विकास होत आहे एक विविध मार्केट तयार होत आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाची व्यवस्था चांगली होत असल्यामुळे पण मुलांला बाहेर वगैरे जाऊ जायची अशी काय गरज वाटत नाही म्हणून आमच्या इथं रहिवाशांची मागच्या तुलनेत जी कमी लोकसंख्या असायची विविध सुविधा नसल्यामुळे माणसं गाव सोडून जायचे वगैरे ते प्रमाण कमी झालं आहे आणि आता प्रकारे चांगल्या प्रकारे राहत आहेत माणसं वगैरे